शेतीमध्ये आज टॅक्टर आणि टॅक्टरच्या अवजाराचा मला खूप फायदा होतो आहे मका लावणी नांगरणी वखरणी अशी विविध कामं टॅक्टर करतो आहे यामध्ये रोज नवीन नवीन साधनांचा वापर होतो आहे आणि याचा निश्चितच शेतीला फायदा होतो आहे कारण शेती प्रगत झाली तर राष्ट्राला फायदा होईल त्यामुळे नवीन अवजारं अजून येणं गरजेची आहे